आमच्या क्षेत्रातील तंत्रज्ञान साहाय्य प्रणाली खूप जास्त रीतीने चांगली आहे कारण की आता आधी आमची फक्त श सिटी होती आता मेट्रो सिटी झाली आहे आता जशी मेट्रो सिटी झाली ते वेगवेगळ्या प्रकारचे जे तंत्रज्ञान नवीन आले आहेत ते सर्व आमच्या क्षेत्रामध्ये येत आहेत आणि त्याच्यात सर्वांचा वापर करणे लोकांनी सुरू केलं पण समस्या लोकांसमोर येतात की जे बुजुर्ग आहेत किंवा जे मोठ्या वयाचे ज्यांनी आणि जे कमी शिकले आहे तर ह्या सर्व तंत्रज्ञानाचा वापर कसा करायचा हा त्यांच्यासमोर खूप मोठी समस्या येते